तर मला खूप सारा लहानपणापासून आनंद होतो इकठ्ठा माहिती करणं खूप जगाची माहिती करणं राज्याची माहिती करणं आणि जनरल नॉलेज घेत जाणं आणि मी त्यासाठी खूप सारे पुस्तकं वारंवार आणली जनरल नॉलेजची पुस्तकं आणली माझ्या शाळेतील कार्यक्रम तील मी भाग घेतला आणि मी डीस्ट्रीक्ट लेवलपर्यंत गेलेलो आओ आणि माझं ग्यान वाढत गेलं त्यातील माहिती झाली आणि देशविदेश याच्याबद्दल मला माहिती झाली